प्रायवेट स्कूल आणि गोरमेंट स्कूल यांची फीज ख खूप डिफरंट असते प्रायवेट स्कूलचे फीज खूप जास्त असतात आणि गव्हर्मेंट स्कूलचे फीज खूप कमी असतात प्रायवेट स जे वडील ज्यांच्या पोरांना प्रायवेट स्कूलमध्ये भरती करणं अफोर्ड करू शकतात ते ते गव्हर्मेंटमध्ये नाही करत ते प्रायव्हेटमध्येच करतात म्हणजे पालक त्यांच्या पोरांना प्रायव्हेटमध्ये अफोर्ड करू शकत नाही चांगले सुविधा देऊ शकत नाही अभ्यासात ते गव्हर्मेंट स्कूलमध्ये अफोर्ड ॲ ॲडमिशन करतात जे आ आता माझे वडील

खूप छोटे छोटे काम करायचे त्यामुळे ते प्रायवेट स्कूलमध्ये त्यांना ॲडमिशन करणं अफोर्ड नाही करत होते ते त्यांना गव्हर्मेंट स्कूलमध्येच अफोर्ड प्राव ॲ ॲडमिशन देत होते प्रायवेट स्कूलमध्ये क खूप चांगले टीचर चांगले हाय लेव्हलचे क्वालिफाइड टीचर्स असतात चांगले सुविधा असतात आणि चांगल्या चांगल्या कॉम्प्युटरवरती शिकवतात त्यामुळे प्रायवेट स्कूलवाले खूप फीज लावतात गव्हर्मेंट स्कूलमध्ये क असतात टीचर्स पण ते गरिबांच्या पोरांना शिकवण्यासाठी ते खूप कमी फीज लावतात कारण गरिबांचे पोरांना शिकायला प्रायव्हेट स्कूल अफोर्ड करू शकत नाही म्हणून ते गव्हर्मेंट स्कूलमध्ये कमी फीजमध्ये चांगलं शिकवणं हे ऑफर करतात क प्रायव्हेट फी प्रायव्हेट स्कूलची फीज कधी कधी लाखांपर्यंत असते पण गव्हर्मेंटची फीज खूप कमी असतात हजार हजारपर्यंत असतात काय काय गव्हर्में आणि काय काय गव्हर्मेंट स्कूल्स फ्रीमध्ये ॲडमिशन करतात कारण जितके जास्त पोरं शिकतील तेवढं जास्त ते कमवतील पुढे जाऊन असं गव्हर्मेंट स्कूल्सचे स्कीम्स असतात आणि प्रायवेट स्कूलमध्ये जोपर्यंत तुम्हाला चांगली फीज नाही तोपर्यंत तुम्हाला चांगली सुविधा नाही तोपर्यंत चांगलं तुम्हाला एज्युकेशन देणार नाही पण गव्हर्मेंट स्कूलमध्ये ज तुम्ही जरी न फीज न भर नाही भरली तरी तुम्हाला चांगले कपडे चांगले स्कूलचे ब बुक वही आणि बॅग आणि युनिफॉर्म तुम्हाला मोफत देतात गव्हर्मेंट स्कूलमध्ये हे सगळं आपल्याला मोफत भेटत आहे एज्युकेशनसोबत पण प्रायवेट स्कूलमध्ये आपल्याला स्कूलचे कपडे स्कूलचे बुक बॅग सगळ्या गोष्टी आपल्याला विकत घ्यावे लाग घ्यावे लागतात गव्हर्म गव्हर्मेंट स्कूलमध्ये हे सगळं आपल्याला मोफत भेटतं गव्हर्मेंट स्कूलमध्ये परत आपल्याला मिड डे मील असतो पण प्रायवेट स्कूल्समध्ये आपल्याला रिसेसमध्ये स्वतःचा डबा आणावा लागतो प्रायवेट स्कूलमध्ये खूप पैसे खूप घेत खूप पैसे घेतात फीजमध्ये खूप चार्जेस एक्स्ट्रा चार्जेस वगैरे कधी कधी ॲड करतात पण गव्हर्मेंट स्कूलमध्ये कधी जास्त ॲड करत नाही प्रायवेट स्कूलमध्ये जेवढे स्पोर्ट्स खेळला राहतात त्या स्पोर्ट्समध्ये पण चार्जेस लावतात एंट्री फीज आणि टॉर्नामेंट खेळण्याची फीज त्यामुळे पोरं खूप कमी जातात स्पोर्ट्समध्ये पण गव्हर्मेंट स्कूलमध्ये स्पोर्ट्स वगैरे सगळं फ्री असतं त्यांचे इक्विपमेंट्स वगैरे सगळे गव्हर्मेंट देतात म्हणून ग गव्हर्मेंट स्कूलमधनं पोरं खूप स्पोर्ट्समध्ये जातात आणि मोठ्या मोठ्या टोर्नामेंट खेळतात प्रायवेट स्कूलमध्ये फक्त खू खूप कमी स्पोर्ट्स असतात जसं की फुटबॉल आणि क्रिकेट पण क गव्हर्मेंट स्कूलमध्ये वे प्र वेगवेगळ्या प्रकारचे स खेळ खेळले जातात जसं की खो खो कबड्डी डिस्कस थ्रो जॅवलिन थ्रो हे सगळे खेळले जातात प्रायवेट स्कूलव्य प्रायव्हेट स्कूलपेक्षा प्रायवेट स्कूलमध्ये शिकलेला पोरगा फक्त चांगल्या चांगल्या भाषा वगैरे चांगलं चांगलं बोल शिकतो पण प गव्हर्मेंट स्कूलमध्ये शिकलेला पोरगा सगळ्या फील्डमध्ये सगळ्या फील्डचं नॉलेज त्याला असतं प्रायव्हेट स्कूलमध्ये प सगळ्या फि तीन तीन भाषेमध्ये शि तीन भाषेचं सब्जेक्ट असतात हिंदी मराठी आणि इंग्लिश आणि काय काय कधी फ्रेंच ऑप्शनल असतात पण गव्हर्मेंट स्कूलमध्ये फक्त हिंदी आणि मराठी असतं आणि त्यांचा पूर्ण अभ्यासक्रम इ मराठीत असतो